शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दिवस होता रायगडाकडं जायचं म्हणून आम्ही ठरवलं पुण्यावरून बालेवाडीवरून आम्ही रायगडाकडे निघालो त्यावेळी जाताना पाऊस वगैरे चालू होता जूनचा महिना होता आणि ताम्हिणी घाटामध्ये इतकं सुंदर असं वातावरण होतं सगळीकडं डोंगरं वगैरे त्याच्यामध्ये पाऊस पडलेला ॲक्च्युली बाईक स्किटिंग पण होते ते रायडिंगमध्ये आम्हाला बाईकिंग करताना पण जो तो अनुभव होता तो खूप सुंदर होता सगळीकडं ढगाळ वातावरण होतं रस्ते एकदम सुंदर होते छान होते आम्ही दोन तीन ठिकाणी स्टॉप घेतला आणि सुंदर असा निसर्गरम्य चित्र बघत आम्ही तिथून ताम्हिणी घाट क्रॉस करून गेलो ज्यावेळेस आम्ही रायगडावर पोचायचो त्याच्याआधी नागमोडी वळणं होती भरपूर अशी घनदाट जाडी होती तो अचानक थरार एक अंगावर येऊन गेला त्यावेळेस आणि त्यानंतर आम्ही तो रायगड सर केला आणि वापस येताना त्याच रस्त्याने आम्ही पुन्हा एकदा अनुभव घेतला त्यामुळे आयुष्यात तो दोन वेळेस त्याच रस्त्याने प्रवास केल्यामुळं तो अनुभव जो भेटला तो कधी भेटेल असं वाटत नाही कारण तो पाऊस डोंगर वेडेवाकडे रस्ते घनदाट झाडी म्हणजे चॅलेंजिंग पण होतं आणि तो प्रवास पण खूप चांगला होता सुखकर होता त्यामुळे तो कायम लक्षात राहील